भारत हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे तसाच परंपरेने पण नटलेला असं देश आहे ह्या देशामध्ये खूप जाती जमाती आणि खूप भाषा आहेत आणि खू त्या त्या प्रमाणे त्यांचे सगळ्यांचे सण पण आहेत तर मी महाराष्ट्रातल्या सणांबद्दल मुख्यत्वेकरून बोलणार आहे कारण मी महाराष्ट्रातली आहे महाराष्ट्रामध्ये चैत्र पाडव्यापासून आपण सुरवात करूया चैत्रातला पाडवा गुढीपाडवा म्हणून घेतला जातो या दिवशी बऱ्याच आख्यायिका आहेत की एक राम त्या दिवशी अयोध्येला परत आला म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो त्याच्यानंतर राव रा ह्याचा राक्षसाचा वध केला म्हणून दुर्गेचाच म्हणून हा सण साजरा केला जातो आणि या दिवशी मग गुढी उभारली जाते गुढीची पूजा केली जाते गोडधोड खाल्लं जातं आणि गोडधोड केलं जातं तर या साधारण हा सण हा उन्हाळ्यामध्ये येतो त्यामुळे या सणाला आपण श्रीखंड हाच म मुख्य मेनू करतो आणि मग बाकीचा स्वयंपाक करतो तसाच पुढे जाऊन आपण गणपती हा सण आपल्याकडे येतो आणि तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो पुण्यामध्ये पण हा सण अतिशय मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो घरोघरी दीड दिवसाचा चार दिवसाचा पाच दिवसाचा गौरी गणपती बरोबर किंवा दहा दिवस असे गणपती बसवले जातात गणेश चतुर्थीला गणपती बसवतात आणि दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन होतं ज्यांच्याकडे दीड दिवसाचा आहे त्यांचा दीड दिवसाने होतो यामध्ये सकाळ संध्याकाळ गणपतीची पूजा केली जाते आवर्जून दूर्वा वाहिल्या जातात दुर्वांचा हार केला जातो कारण गणपतीला थंड अशा ह्या दूर्वा वाहिल्या जातात गणपतीला मोदकाचा नैवेद्य खूप आवडतो म्हणून उकडीचे मोदक केले जातात या दिवशी आणि मध्ये त्याच्यामध्ये गौरी पण आपण आणतो आणि गौरी म्हणजे गणपतीची बहीण म्हणजे माहेरवाशीण घरी येते तर गौरी येतात तो एकदा तो दिवस असतो त्या दिवशी मग गौरीची पूजा केली जाते गौरीला घरात आणताना ज्या ज्या गौरींना आणतात त्यांच्या पायावर पाणी घालून ते पाय धुवून त्यांची पूजा केली जाते आणि गौरी घेऊन आण आल्या जातात ह्या वेळेला रांगोळी वगैरे काढून घर सजवलं जातं दुसऱ्या दिवशी गौरी जेवणाचा बेत असतो आणि गौरी जेवण म्हणजे माहेरवाशिणींना जेवणा जेवायला घालणं आणि या दिवशी मग सोळा भाज्या केल्या जातात त्याच्यानंतर गोडधोड केलं जातं पुरणपोळी केली जाते आणि अशा पद्धतीने आपण माहेरवाशिणीला जेवू खाऊ घालतो आणि त्यामुळे हा सण माऊलीचा असतो आणि तिला खूप आनंद होतो आपल्या मुलीला जेवायला घालताना त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन अनंत चतुर्दशी तर भा पुण्यामध्ये तर खूपच उत्साहाने साजरी केली जाते कारण लोकमान्य टिळकांनी हा सण सुरू केलेला आहे आणि अनंत चतुर्दशी हा सार्वजनिक गणपती विसर्जनाचा दिवस असतो आणि त्या दिवशी ढोलताशांच्या मिरवणुका असतात मोठमोठ्या मिरवणुका निघतात आणि मोठ्या मोठ्या मूर्ती असतात छोट्या मूर्तींचं विसर्जन केलं जातं पण मोठ्या मूर्ती परत जागेवर नेऊन ठेवल्या जातात अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो यानंतर येते दिवाळी दिवाळी हा पण खूप मोठा सण असतो हा वसुबारसेपासून सुरू होतो तो भाऊबीजेपर्यंत चालू असतो म्हणजे वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मी पूजन गुढीपाडवा आणि भाऊबीज अशा पद्धतीने सहा दिवस हा सण साजरा केला जातो गाई वासरांची पूजा करून वसुबारसेचा सण साजरा केला जातो त्याच्यानंतर धनाची पूजा करून धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकाचा वाद वध केला जातो त्यामुळे सकाळी सकाळी आपण दक्षिण दिशेला दिवा लावून आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी स्ना अभ्यंग स्नान करून दि सूर्योदयाच्या आत सगळ्यांच्या अंघोळी हो व्हायला पाहिजेत असा हा सण असतो आणि मग त्या दिवशी गोडाधोडाचं आपण जेवण करतो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते घरोघरी दीप उजळले जातात आणि त्या दिवशी गोढाधोडाचं जेवण असतं गुढीपाडवा हा सण हा नवरा बायकोंसाठी साजरा केला जाणारा सण आहे या दिवशी बायकोने आपल्या नवऱ्याला ओवाळायचं असतं आणि नवऱ्याने काहीतरी तिला एक गिफ्ट म्हणून काही दि द्यायचा असतं अशा पद्धतीने हा सण साजरा होतो आणि भाऊबीज हा अतिशय छान आणि तरल असं बहीणभावांचं नातं सांगणारा एक दिवस असतो याही दिवशी बहिणीने भावाला ओवाळायचं असतं आणि भावाने काहीतरी बहिणीला भेटवस्तू द्यायची असते त्यामुळे अतिशय आनंदामध्ये दिवाळी साजरी केली जाते यानंतर होळी पौर्णिमा म्हणजे मध्ये अजून बरेच सण आहेत पण तरी एकदम होळी पौर्णिमेवर मी आले कारण होळी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा वाईट सवयी किंवा वाईट गोष्टी झाडल्या जातात होळीमध्ये हल्ली आपण आता झाडं उपटून तीन जाणत नाही लाकूड जाळत नाही त्याच्याऐवजी छोटंसं प्रतीक म्हणून करतो पण पूर्वी अक्षरशः झाडं जाळली जायची आणि त्यामध्ये सगळ्या वाईट सवयी आपल्या टाकल्या जायच्या आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जायचा होळी विझवण्यासाठी रंगपंचमी हा एक सण असतो आणि रंगपंचमी या दिवशी रंग उधळून सगळीकडे आनंदी आनंद साजरा केला जातो अशा पद्धतीने फाल्गुन महिन्यात हा शेवटचा सण आपला होतो आणि अशा पद्धतीने बारा महिन्याचे बारा सण आपण साजरे करतो ही भारतीय परंपरा आपण पुढे अशीच चालू ठेवायला पाहिजे म्हणजे पुढच्या पिढ्यांना पण हा आनंद नक्की मिळेल